हां बोला ना कोण बोलत आहे

ठीक आहे ना मॅडम म्हंट म्हणजे कशाची समस्या येऊन राहिली तुम्हाला समस्या तुमच्या समाजामध्ये कशाच्या येत आहेत पुरुषांना जास्त प्रमाणात होत आहेत की महिलांना पकडत आहेत ठीक आहे नां तुम्हाला आमच्याकडून काही सा सहायता पाहिजे होती ठीक आहे ना मॅडम आम्ही प्रयत्न करू आणि समोर शासनाला तुमचा अर्ज दाखल करू की तुमच्या समाजामध्ये काही बदल आणतील बा म्हणून ठीक आहे ना आम्ही मागणी करू आणि तुमच्या समाज सुजक समाज स स्वच्छ व सु सुशिक्षित होईल याची आम्ही काळजी घेऊ आणखी आणखी काही समस्या ठीक आहे ना